हां आम्ही मिशोवरून दोन चादरी आणि दोन चार उशांचे कवरं असे प्रोडेक्ट मागितलेला होता आणि ते आम्हाला आवडले त्यांचं त्यांची येणे येणे पटकन येण्याची पद्धतही छान आहे त्यांची डिलेवरी पण सुंदर आहे त्या डिलेवरीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांचं म्हणजे त्या चादरी चादरी दोन्ही एवढ्या सुंदर आहेत ना त्यांची डिझायन त्यांचे कपडे कपडा आणि परत त्याचे ते उशीचे कवरं आणि तो कलरही एवढा सुंदर आहे ना की कोणीही बघितलं तरी त्या दोन चादरी आणि सुंदर वाटतील आणि त्यांचंही ते येण्याचे आम्ही आम्हाला मिशोवरून आणाय वस्तू आणायला येण्याचे फार छान वाटतात कारणकी त्याचा जो येण्याची जी पद्धत आहे ती म चांगली आहे प्रोडक्टची आणि त्याचे प्रोडेक् एवढे सुंदर असतात मिशोवरचे चादरीचे आणि सर्वात म्हणजे चादरी मोठ्याही आहेत आणि त्याचे उशीचे कवरंही छान आहेत चार उशीचे कवरा भेटतात दोन चादरींवरती आणि मस्तच आहे आणि उलट त्या उशी त्या कपड्यांवरची डिझायन आणि एवढी सुंदर डिझायन आहे ना की कोणीही बघितलं की एकदम छान वाटतील कारणकी ती डिझायनच एवढी छान आहे आणि ते उशीचे चादरीचीही डिझायन परत त्याचे कपडा मेन म्हणजे कपडा असतो तो कपडा सुंदर असेल ना तर चादरही सुंदर दिसते तर तो आम्हाला म्हणजे एवढं छान वाटला प्रोडेक् तो आणि त्याच्या ते परवडण्यासारखे होते आम्हाला आणि त्याचं बाहेर आम्ही घेतलं असते तर आम्हाला महाग पडले असते ती जर पण मीशोवर प्रोडेक् हा स्वस्तात पण भेटला आम्हाला आणि सुंदर पण भेटला म्हणून हे एवढं प्रोडेक् मला मिशोवरचे छान वाटला